अगदी बोलायचं झालं तर संस्कृतीमध्ये ऋतूकालातील स्त्रियांकडे आधी सांगायचं झालं तर ऋतूकालतील स्त्रियांकडे आधीच्या काळीतरी म्हणजे फार जी वागणूक होती किंवा त्यांच्यासोबत जे असायचं ते म्हणजे वर्तवणूक मला तर वाटत नाही की फारशी चांगली होती त्यांना म्हणजे अगदी कोपऱ्यात बसवलं जायचं किंवा पोतं दिलं जायचं सतरंजी दिली जायचे ते तेच त्यांना कुठेही घरात एक एक लागा लागेची म्हणता येईल की परमिशन नव्हती पण जसं जसा काळ बदलत गेला म्हणजे शिक्षण म्हणा किंवा वेगवेगळ्या सामाजिक माध्यमातून जी समज दिली गेली त्यामुळे आजकाल तरी स्त्रियांसाठी ही जी गोष्ट आहे ऋतूकालात ती सोपी झालेली आहे त्यानंतर हायजीनच बघायचं झालं तर स्त्रियांसाठी आता सॅनिटरी नॅपकिन असतील किंवा वेगवेगळे टॅम्प ऑन म्हणा हे म्हणा हे वेगवेगळे उपलब्ध झालेले आहेत आणि अतिशय म्हणजे माफक दरात किंवा काही काही ठिकाणी तर अगदी मोफतमध्ये पण मिळतात त्यामुळे आता तरी मला वाटतं की ऋतूकालातील स्त्रियांसाठी जरा सोय चांगली झालेली आहे